सिलेंडर आजकाल सगळ्या घरोघरी सिलेंडर आहे सगळेच्या घरी सिलेंडर झालं तर सिलेंडर हे खूप तसं तर धोकादायक आहे कोण का सिलेंडरमुळे बऱ्याचदा आग लागते स्फोट होते स्फोट झाला की पूर्ण घर पण जळू शकते आणि इजा होते किंवा मग त्याच्यापासून जीवितहानी पण होते कोणी मरण पण पावते म्हणून सिलेंडरची सुरक्षा घेणे हे खूप गरजेचं आहे सिलेंडर वापरताना आपण सिलेंडर लिक आहे का हे आणताना तपासून घेतलं पाहिजे म्हणजे त्या सिलेंडरच्या होलमध्ये पाणी टाकून ते तपासलं पाहिजे की लिक आहे का त्या सिलेंडरची नळी वगैरे लिक आहे का ते पण आपण तपासून घेतलं पाहिजे आणि सिलेंडर वापरताना सिलेंडरचा कॉक हा वापर झाल्यावर बंद केला की नाही केला हे पण लक्षात ठेवलं पाहिजे सिलेंडर वापरताना अजून घराच्या रूमच्या खिडक्या वगैरे बंद आहे का आणि कुठं उंदरानं वगैरे कुरतडलेलं आहे का हे सगळं तपासूनच आपण सिलेंडरचा वापर केला पाहिजे